नमस्कार मी तुमच्या कंपणीतून एक प्रॉडक्ट मागवलं होतं एक वस्तू मागवली होती जी अत्यंत नाजूक आहे आणि त्या वस्तूची पूर्ण वाट लागली आहे कारण तुमचं पॅकिंग अजिबात चांगलं नाही आहे पॅकेजिंगसाठी मी झिरो रेटिंग देईल आणि ती वस्तू पूर्ण खराब झाली आहे आता ती एकदम म्हणजे लाईक न त्याला काही सेफ्टी बॉक्स होता न त्याच्यावरती काही बबलरॅप होता काहीही नव्हतं त्या पॅकेजिंगसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला एक तर माझे पैसे परत करा किंवा मग तुम्ही मला ती वस्तू द्या त्याच किमतीत